हॅलो मी निखिल बोलतआहे ॲमेझॉन सर्विस सेंटर ना मी तुमच्याकडे ऑर्डर केली होती पण काय झालं त्याचं की ती ऑर्डर तर मला मिळाली पण तुमचा जो डिलिव्हरी करणारा व्यक्ती होता त्याचं वर्तन काही एवढं खा चांगलं नव्हतं ओ तो बेफिकीर आणि त्याचं वागणूक आ आ आदरणीय नव्हती उद्धट बोलायचा सर पार्सल द्यायच्या वेळेस त्याने पण खूप घीसघीस केली आणि पैसेपण जास्त मागितले आणि उद्धटपणे बोलायचा जे नम त्यामध्ये नम्रता नव्हती वगैरे असं भरपूर काही तो उद्धट बोलून गेला त्याबद्दल त्याची माझ्याकडे कं मी कंप्लेंट करतो तुमच्याकडे की त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे किंवा नेक्स्ट टाईम तो कुठे ऑर्डर पोचवेल तर चांगल्या याने राहील किंवा असा उद्धट बोलणार णही तर कृपया तुम्ही त्यावर कुठलीतरी ॲक्शन घ्यावी अशी माझी विनंती आहे